पाण्यावर नुसतं तरंगत राहण्यापेक्षा प्रशिक्षक प्रशिक्षण हे घ्यावंच लागतं कारण ज्यावेळेस आपण पोहायला जातो त्यावेळेस आपण श्वासोच्छ्ववास हा रोखला जातो आणि आपलं पूर्ण शरीर हे खाली असतं आपला फक्त जो चेहरा आहे चेहराच वर ठेवावा ठेवावा लागतो आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे ते प्रशिक्षण घेतल्यामुळंच आपल्याला वरी पाण्याच्या वरी तरंगता येतं किंवा आपला जो स्टॅमिना वगैरे आहे तो आपल्याला तिथं पाण्यात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण श्वासोच्छ्ववास हा ज्यावेळेस तरंगतो त्यावेळेस आपल्याला श्वासोच्छ्ववास घेण्यासाठीच जेवढं आपण श्वासोच्छ्ववास रोखून धरू तेवढं आपण जास्त वेळ पाण्यावर तरंगतो आणि महत्त्वाची गोष्ट आहे पाण्यात बुडून पण आपल्याला श्वासोच्छ्ववास न घेता पण खाली येतं आहे परंतु पाण्यावर तरंगण्यासाठी आपल्याला त्याचं प्रशिक्षणच घ्यावं लागतं